आपल्या महाराष्ट्राचे पॉप्युलर खेळ म्हणजे कबड्डी खोखो मल्लयुद्ध हे पण खूप चांगल्या प्रकारे सामने व्हायचे पहिले हां मल्लखांब पण आत्ता महाराष्ट्राचा आवडता खेळ क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे क्रिकेट या खेळायचा चाहता वर्ग खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याला तेवढं प उच्चस्थानावर नेऊन ठेवलेलं आहे क्रिकेटला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेट हा खेळ फार आवडतो बघायला अक्षरश लोकं स्टेडियमवर जाऊन तिकीट काढून हा खेळ बघतात पहिले वन डे मॅचेस असायच्या पुढं वर्ल्ड कप मॅचेस व्हायच्या आता ती टी ट्वेंटी जास्त प्रमाणात चालते आणि सध्या टी ट्वेंटी चालू आहे त्याच्यात पॉप्युलर टीम आहेत मुंबई इंडियन्स आरसीबी चेन्नई सुपर किंग आणि दुसरा नंबर म्हणजे बघायला गेलं तसं दुसरा पॉप्युलर खेळ तर फुटबॉल फुटबॉलचे संघ आहे सी टी एफ सी गोवा सी टी एफ सी मुंबई एफ सी वार्सलोना तसं बघायला गेलं तो क्रिक फुटबॉल हा कलकत्याचा जास्त फेमस खेळ आहे तिथे त्या लोकांना म्हणजे छापच मारून घेतलंय की हा खेळ म्हणजे आमचा त्या लोकांना दुसऱ्या प्रांतातले खेळाडू पन त्या खेळात आवडायचे नाई पण आता ते सगळं चित्र बदललेलं आहे आणि तिसरा खेळ आहे कबड्डी कबड्डी आपला पारंपरिक खेळ आता खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलेला आहे म्हणजे त्याला खूप चांगलं पटांगण मिळालेलं आहे आणि चाहता वर्ग पण खूप चांगला मिळालेला आहे कबड्डी हा पहिले फक्त हौसेखातर आणि वेळ जाण्यासाठी खेळला जाणारा खेळ होता पण आता त्याच्यातून कमाई करतात म्हणजे करियर म्हणून पण कबड्डीकडे मुलं बघतायत कबड्डीचे टीम आहे पुणेरी पलटण युमुंबा तमिळ थलाइवा

असे वेगवेगळे खेळ आपल्या या राज्यामध्ये खेळले जातात आणि त्यांचा चाहता वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे